मी फोटो काढण्यासाठी चिखलदरा येथे प्रवास केला आणि त्याचप्रमाणे पचमढी येथे पण प्रवास केला आहे आणि आणखी मला पिच्चर्स काढण्यासाठी खूप वेगवेगळे ठिकाण पाहायचे आहे आणि तिथे मला भेट द्यायची आहे कारण मला फोटो काढणे खूप आवडते म्हणून मला खूप ठिकाणी फोटो काढायला जाणे आवडते